तुम्ही वाले बोलता ना सर सर बोलता ना एन जी ओवाले सूरज अॅकॅडमीवाले अच्छा अच्छा सर माझं मला तुम्हाला भेटण्यासाठी यायचं होतं इथं मी एक सोशल वर्कर आहे आणि आम्ही हे पेशल जे शेतकरी लोक आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे आदिवासी जी मुलं आहे त्यांना शिक्षण बोलता करून देण्यासाठी तुमचं आम्हाला सहकार्य पाहिजे सर ते सहकार्य तुम्ही एक आर्थिक करू शकता किंवा काही डोनेशन देऊन सुद्धा किंवा कसं करताय ते आम्हाला सांगा त्याच्याप्रमाणं आपण हे नियोजन करू मग सर हा सोशल वर्क नाही सामाजिक क्षेत्रातच आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रात तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे आदिवासी मुलं आहे जे जंगलात राहतात त्यांना आपल्याला जे कसं राहायचं काय खायचं ते कसे राहतात कपडे घालत नाहीत व्यवस्थित शाळाही शिकत नाहीत तर त्यांना आपल्याला घडवायचं आहे त्यासाठी एक प्रोग्राम त्याच्यासाठी तुमचं सहकार्य पाहिजे आम्हाला

बरं बरं बरं चालेल चालेल चालेल भेटतो सर मी तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशी कोण कोणची जमेल

सोमवारी भेटू प्रोजेक्ट रिपोर्ट आणि त्याच्या दाखव स्पेशल करू आपण आणि नंतर ठरवू कसं काय करायचंय ते हां ठीक ठीक आहे करून ठेवतो काही हरकत नाही ठेवतो मग हां थॅंक्यू थॅंक्यू